हां कोण सांगा कितवा डोज आहे तुमचा

अच्छा तिसरा डोस घ्यायचा आहे का अच्छा अच्छा ओके ओके चालेल ना तर तुम्ही एक काम करा आठवडी बाजार सेंटरला येऊन जा उद्याला आणि तिथे व्हॅक्सिने व्हॅक्सिनेशन तुम्हाला होऊन जाईल ठीक आहे उद्याला या तुम्ही दहा वाजता आठवडी बाजार सें आठवडी बाजार सेंटरला आठवडी बाजार हे मेन मार्केट आहे ना तिथे आहे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे तिथे तिथे येऊन तुम्ही कोविड कोवॅक्सिन लावून घ्या मग नाही नाही पैसे वगैरे नाही लागत फ्री ऑफ कॉस्ट आहे गवरर्मेंटसाठी फ्री गोरर्मेंटच्या असल्यामुळे ते फ्री आहे तुम्हाला द्यायचे पैसे वगैरे नाही लागणार आहे हो हो सोबत आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तो कंपल्सरी आहे तो घेऊन तुम्ही येऊन जा ठीक आहे आणि अजून जर कोणी असेल तर त्यांना पण घेऊन या सोबत ज्यांना व्हॅक्सिन लावायचे अच्छा ओके तर मग मोबाईल नंबर आणा तुमचा थर्ड डोस आहे ना तर मग थर्ड डोजला आधार कार्डची गरज नसते मोबाईल नंबर तोच प्रॉपर द्या म्हणजे होऊन जाईल फक्त आधार कार्ड पहिल्या डोसला लागतं सेकंड आणि थर्ड डोस बिना आधार कार्डनी पण होऊन जातं आहे हां हां मोबाईल नंबर आवश्यक आहे तो

तुम्ही प अगोदर कोणती घेतलेली आहे कोविडची पण कोवॅक्सीन आहे का कोवील्डशिल्ड आहे तुमची वॅक्सिन दोन आहे कोवील्डशिल्ड आहे का अच्छा चालेल ते ते ऑनलाइन चेक केल्यावर माहीतच पडते जर तुम्हाला माहित पण नसेल तुम्ही कोणती वॅक्सिन घेतली आहे पण ते ऑनलाइन चेक केल्यावर आपल्याला माहीतच पडते की तुम्ही कोवॅक्सीन घेतली आहे की कोवील्डशिल्ड घेतलेली आहे नंबर टाकल्यावर ते सगळे डिटेल्स येऊन जातात जर तुमची कोवील्डशिल्ड असेल तर तुम्हाला कोवील्डशिल्ड लावण्यात येणार जर कोवॅक्सीन असेल तर कोवॅक्सीन देना देण्यात येईल ठीक आहे चालेल ओके